माझ्या कुटुंबातील लोक खूप चांगली आहेत माझ्या कुटुंबातील लोक मला खूप कामाबद्दल मला खूप मदत करतात काही माझं चुकलं असेल तर मला ते सांभाळून घेतात माझ्या कुत कुटुंबातील लोक मला वेळोवेळी मदत करतात आणि माझ्या कुटुंबातील लोक आम्ही स आम आमच्या कुटुंबातील सर्व मंडळी आम्ही बाहेर जायचं असेल तर सर्व मिळून जातो मित्रमंडळी वगैरे आमची खूप चांगली आहे काही अडीअडचण असली तर मित्रमंडळी आम्हाला मदत करतात मित्रमंडळी सांगायचं असेल तर